मी माझ्या मुलांसोबत बोलत आणि खेळत खूप वेळ घालवतो आणि त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ जो आहे तो त्यांच्या मानसिक वाढीवर आणि त्यांच्या विकासावरती खरंच परिणाम करतो असं मला वाटतं कारण आईवडील जे आहेत त्यांनी मुलांशी कनेक्टेड राहिले पाहिजेत ज्याच्यामुळे मुलाला कोणत्याही गोष्टीबद्दल संकोच किंवा भीती राहत नाही आणि जितका आईवडलांचा पाठबळ किंवा सपोर्ट जास्त असेल मुलाला तेवढा आपला तो मुलगा निडर होतो त्यामुळे आपल्या मुलांशी खेळत मी सुद्धा वेळ घालवतो आणि इतर पालकांनीसुद्धा वेळ घालवावा कारण मुलांबरोबर घालवलेला वेळ त्यांच्या मानसिक वाढीवर आणि एकंदरीत विकासावरती खूप चांगल्या प्रकारे परिणाम करतो असं मला वाटतं